हॅलो गुड इव्हनिंग माझं नाव स्नेहा नंदकुमार घोलप आहे मी तुमच्या वेबसाईटवरून औषधं मागवलेली आहेत नाही माझी नाही आहेत ती औषधं माझ्या बाबांची आहेत हां हं नावं सांगते मी इकोस्प्रिन गोल्ड हां त्याच्यानंतर कँडीड कँडिड डस्टिंग पावडर आहे त्याच्यानंतर पॅन पॅन डी म्हणून गोळी आहे पित्ताची हां तर त्याच्यानंतर एकोस्प्रिन गोल्ड हा एकोस्प्रिन गोल्ड सांगितलं मी हां हां तीच आहे तीच प्रिस्क्रिप्शन आहे नंदकुमार श्रीपती घोलप नावाने जी आहे ती माझीच प्रिस्क्रिप्शन आहे हां हां अपलोड केली होती मी त्यामध्ये दोन वस्तू वाढवायच्या होत्या हां एक सोफ्रामायसिनची क्रीम वाढ वाढवायची आहे आणि एक डेटॉलची बॉटल वाढवायची आहे हो हो या दोन गोष्टी त्या औषधांसोबत हां एकूण पाच औषधं गोळ्या आहेत आणि एक डेटॉल साबण आहे त्यामदे एक डेटॉलची बॉटल आणि सोफ्रामायसिनची ऑइंटमेंट ते वाढवायचं आहे हो हो हो नाव पुन्हा सांगते मी नंदकुमार श्रीपती घोलप हां वय वर्ष अठ्ठावन्न चालेल चालेल मला ऑर्डर कधी डिस्पॅच होणार आहे अच्छा झालेली आहे का डिस्पॅच मग मला यामध्ये आता ते डेटॉल आणि हे वाढवायचं होतं सोफ्रामायसिन त्यासाठी पुन्हा ऑर्डर प्लेस करावी लागेल का बरं चालेल मग ते करेल बरं ती ऑर्डर कधी डिस्पॅच झाली आहे ते कळेल का मला काल झाली आहे का कधी पोचेल मला ती औषधं कधी पोचतील दोन दिवसानं म्हणजे परवा पोचतील का हां सोमवारी सोमवारी किती वाजेपर्यंत येईल पार्सल कारण सोमवारच्या गोळ्या आहेत पण संध्याकाळच्या नाही आहेत गोळ्या सकाळच्या आहेत संध्याकाळी गोळ्या लागतील हां चालेल की चालेल दुपारी तुम्ही पाठवला माणूस तरी चालेल तेच ऑर्डर ट्रॅक करायची होती किती वेळ लागेल ते हो चालेल ना माझी दु दुसरी ऑर्डर आहे तुम्ही आत्ता ऑनलाईन फोनवरून घेतली तरी चालेल मी ऑनलाईन पेमेंट करते तुम्हाला हां मागच्या ऑर्डर आत्ता जी ऑर्डर येणार आहे त्याचं पण पेमेंट मी ऑनलाईनच केलं आहे हां कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे मी पेमेंट केलेलं आहे हो हो हो मग ते मला सोमवारी मिळून जाईल ठीक आहे तेच ऑर्डर ट्रॅक करायची होती आणि हे नवीन ऑर्डर पण माझी घ्या हे करून एक सोफ्रामायसिन आणि डेटॉलची एक लिटरची बॉटल ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच